मी एक डिलीवरी असोशिएट म्हणून काम करत असताना मला एक म्हणजे जवळपास चौदा एप्रिल या दिवशी जवळपास स सतरा ते अठरा जणाच्या टीमला सांभाळणे हॅंडल करण्यासाठी मला भरपूर असं जवळपास प्रोसेस त्याच्यानंतर बाकीच्या काही गोष्टी असतील ज्या ज्या गोष्टी ह्या कस्टमर आणि ज्या डिलीवरी पार्टनर ह्या मधल्या गोष्टीसाठी त्यांना जे सांगा पूर्ण प्रोसेस किंवा कॅन्सलेशन त्याच्यानंतर ते ऑर्डर डिलीवर ज होते का नाही होत कॅश कलेक्शन आणि अशाच भरपूर साऱ्या गोष्टीसाठी मी त्यांना मदत करण्यासाठी आणि त्या दिवशी जवळपास दोनशे ते तीनशे डिलीवरीमध्ये हा मेक कॉमन अशी गोष्ट काढली होती की व ज्याचे ऑर्डर डिलीवर होत आहे ती लवकरात लवकर डिलीवर करून म्हणजे दुसऱ्या प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेमला थोडं लेटली पण एकदम बरोबर ते लवकरात लवकर कवर होण्यासाठी ते मदत क केली आहे केली आहे